नमस्कार मी श्रुती बोलते आहे रत्नागिरीमधून मी तुमच्याकडून तुमच्या गॅस एजन्सीमधून एक सिलेंडरची बुकिंग केली होती आणि तो मला दोन दिवसांपूर्वी मिळाला आहे पण तो खराब अवस्थेमध्ये आहे तर त्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि खूप काही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे मला नकारात्मक अभिप्राय द्यायचा आहे आपल्या एजन्सीसाठी आणि पुन्हा भविष्यामध्ये हे असं आपल्याकडून होणार नाही याची आपण काळजी घ्यावी त्याच्यावर काहीतरी उपाय योजना कराव्यात कारण अशा परिस्थितीमध्ये जर मी गॅसचा वापर केला तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि खूप समस्या उद्भवू शकतात अशा प्रकारच्या खराब गॅसच्या वापरामुळे आणि याला मग सर्वस्वी आपण जबाबदार राहाल त्यामुळे कृपा करून पुढच्या वेळेला ही काळजी घ्यावी आपण की आपण आपल्या ग्राहकांना जो गॅस सिलेंडर देत आहात तो चांगल्या अवस्थेमध्ये चांगल्या क्वालिटीचा आणि योग्य अवस्थेत सुस्थितीत असलेला आपण द्यावा आणि त्याबद्दल आपण काहीतरी अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि आपल्या ग्राहकांना समस्या उद्भवणार नाही आपल्या वर्तनामुळे आणि आपल्या आपली जी एजन्सी आहे त्यामुळे याची कृपया तुम्ही काळजी घ्याल अशी आशा आहे आणि असा मला आता हा सिलेंडर तुम्ही बदलून द्या कारण हा तर मी वापरू शकत नाही आणि पुन्हा सिलेंडर्स जेव्हा तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवाल तेव्हा तो सुस्थितीत आहे ना व्यवस्थित चालतो आहे ना खराब नाही आहे ना ह्याची आधी पूर्व तपासणी करून घ्या आणि मग तुम्ही तो सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचवा